माझी कार ही चार ते सहा महिन्यातून सर्व्हिसिंगला जाते सर्व्हिसिंगला पाठवण्याचे कारण असे की कारमध्ये कुठलं तांत्रिक बिघाड तर नाही किंवा त्याचे ब्रेक्स आणि त्याचे टायर व्यवस्थित काम करत आहे तर नाही हे कारण असते कारला सर्व्हिसिंगला टाकण्याचे कारला सर्व्हिसिंगला न टाकल्यामुळे त्याचा वातावरणावर असा परिणाम होतो की प्रदूषणाचे प्रमाण वाढते जर तिच्या इंजिनमध्ये काही बिघाड असेल तर ती प्रदूषण जास्त प्रमाणात करते त्यामुळे आपण कारला सर्व्हिसिंगला टाकायला पाहिजे त्याचे भरपूर फायदे आहेत त्यामुळे आपली कार चांगल्या अवस्थेत जास्त दिवस टिकते व त्याचा फायदा आपल्यालाच होतो की आपणन तिची कारची वॉरंटी जास्त दिवस वाढते